मी खूप साऱ्या डिशेस बनवते म्हणजे लाईक इंडियन बनवते इटालियन बनवते चायनीज बनवते प भारतीय तर ऑबव्हिअसली आपण घरात नेहमी तेच बनवतो पण मला असं वाटतं की म्हणजे आपलं इंडियन ट्रॅडीशन आहे ट्रॅडिशनल जे फूड आहे ते सोप्पंही आहे तसं बघायला गेलं तर आणि अवघडही आहे पण तरी मला सोप्पं तेच वाटतं कारण खूप ते हेल्दी असतं खूप कमी कंटेन्टमध्ये तुम्ही खूप जास्त गोष्टी बनवू शकता त्या खूप टेस्टी असतात आणि बनवायलाही खूप सोप्या असतात आता आपण कांदेपोहेच घेऊ कांदेपोहेमध्ये काय असतं पोहे असतात शेंगदाणे असतात लिंबू असतो आणि तसं बघायला गे सायंटिफिक वेमध्ये बघायला गेलं तर लिंबू हा आपल्या बॉडीमध्ये ॲबझॉर्ब करायला म्हणजे ज्या गोष्टी आपल्या बॉडीसाठी आवश्यक आहेत ज्या जे आपल्याला मिळतं आहे पोह्यामधून ते ॲबझॉब करायला खूप इजिली मदत करतं असं थोस असं सायंटिफिक ट्रेडिशनल असं सगळं मिक्सअप आहे इंडियन जे बनवायलाही खूप सोपंय खायलाही टेस्टी आहे आणि हेल्थसाठीही चांगलं आहे सो मला असं वाटतं की इंडियन फूड हे बनवायलाही सोपं आहे आणि त्याचा अनुभव तर खूप मस्त आहे म्हणजे तुम्ही पोहे बघाल तर प्रत्येकाच्या हातचे पोहे तुम्हाला वेगळी टेस्ट लागते सेम सामग्री घेतली तरी टेस्ट वेगळी असते का कारण एक तू ते एक असतं ना हाताची चव म्हणतो आपण भारतात सो ते खूप महत्त्वाचं ठरतं आणि फूड बनवणं ही एक कला आहे जी अशी कला आहे की ती तुम्ही मनापासून बनवली तर ती खूप टेस्टी होईल आणि तुम्ही रागात बनवली तर ती बिघडेल किंवा असे आपले इमोशन्स त्यात जातात सो माझा अनुभव की वेगवेगळा असा बट मला मजा येते कुकिंग करायला आणि मला आवडतं कुकिंग करायला